योगा आणि शारिरीक व्यायाम याच्यात खूप जास्त फरक असतो कारण की जे योगा आहे ते आपल्या अंदरुनी आणि माईंडची जे केपेबिलीटी आहे ते वाढवतो पीस देतो आणि जे शारिरीक व्यायाम आहे त्यामध्ये आपल्याला जे आउटर बॉडी जे आहे आपली त्याच्यामध्ये खूप फरक दिसतो आणि मसल गेनसाठी आणि ॲब्स बनवण्यासाठी शारिरीक व्यायाम जे आहे ते मेनली माणूस जे आहे ते व्यायाम करतो आणि योगा जे आहे इंटरनल पीससाठी आणि मनच्या शांतीसाठी आपली ब्रेन पॉवर वाढवण्यासाठी जे आहे योगा करतात लोक आणि जे आहेत शारिरीक व्यायाम यामध्ये एक्सरसाईज करावं लागतं आपल्याला म्हणजे मूव्हमेंट असतो खूप जास्त आणि योगा जे आहे त्यामध्ये आसन असतो खूप सारे आणि ध्यान लावणं मेडीटेशन असतो तो हे जे दोघेही व्यायाम व्यायाम आहे योगा पण एक प्रकारचा व्यायामच आहे पण जे योगा आहे त्याच्यामध्ये एवढं आपल्याला वर्कआउट नाही करावं लागत जसं शारिरीक व्यायाममध्ये करावं लागतो यासाठी या दोघींमध्ये खूप जास्त अंतर आहे